जालना जिल्ह्यात रामनवमी उत्सव उरूस दिवाळी मकरसंक्रांती आणि स्वातंत्र्य दिन या अशा धार्मिक प्रादेशिक आणि राष्ट्रीय सणांचे मोठ्या उत्साहात आयोजन होते रामनवमीला खास यात्रा भरते जे जिल्ह्याचे धार्मिक महत्त्व दर्शवते या काळात मी कुटुंबांसमवेत उत्सवात सहभागी होते पूजा करते पुरणपोळी गुळपोळी इत्यादी पारंपरिक पदार्थांचा आस्वाद पण घेतो